हो मूळ आपलं माझी मातृभाषा मराठी आहे पण मी इंग्लिश भाषेतली अनेक पुस्तकं वाचलेली आहेत अनुवादित पुस्तकंही वाचलेली आहेत आणि अनुवादित पुस्तकंही चांगली निघालेली वाचलेली आहे पण आता माझ्या मातृभाषेतील कोणत्याही पुस्तकाचं नाव जी जगातील प्रत्येकाने एक पुस्तक नाही आहे ना अनेक पुस्तक आहेत माझ्या मातृभाषेत अनेक चांगली पुस्तकं निघालेली आहेत जी जगातील प्रत्येकाने वाचायला हवेत असं मला वाटतं त्याची मला बसून यादी करावी लागेल एका पुस्तकाचं नाव मला देता येणार नाही बस